हॅलो बोला हॅलो हां बोला हो हो प्रिन्सिपल बोलतो आहे बोला ना बोला ना

बोला ना बोला ना काय माहिती हवी आहे तुम्हाला तुम्ही फॉर्म भरला आहे का मॅडम ट्विन्स आहेत का हां हां हां हां ऐका ना तुम्ही शाळेत तुम्हाला तर एकतर यायला लागेल कारण फॉर्म भरायला लागेल आमच्याकडे शाळेत आणि तुमच्या दोघां मुलांचां फॉर्म भरायला लागेल पण आहे ना दोघं मुलांचं एकाच डिव्हिजनमध्ये होणार नाही कारण आमच्याकडे ती पॉलिसी नाही आहे आम्ही तुमचं ट्विन्स असल्यामुळे दोन्ही मुलांचं वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये आम्ही ॲडमिशन करून देऊ त्याचा काय इश्यू नाही तुम्हाला चालंल ना मॅडम पण एकाच वर्गात असतील काय इश्यू नाही आहेत ते डिव्हिजन वेगवेगळा असणार फक्त

होईल ना मॅडम होईल होईल काय टेंशन नाही

मॅडम बसची सुविधा आहे ना आमची खूप छान सुविधा आहे आम्ही मुलांचा खूप केअर करतो आम्ही आमचे बस सुविधामध्ये आमचं दोन एक लेडीज आणि एक जेंट्स असे दोन सहकारी असतात आणि ते तुमच्या मुलाला घरापर्यंत पोचवण्याचं काम तर शाळेपर्यंत पोचवण्याचं काम करतात म्हणजे त्याचं काही टेन्शन नाही तुम्हाला ॲक्टिव्हिटी मॅडम बघा आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात स्पोर्ट्सच्या ॲक्टिविटीज होतात आमच्या आणि बाकीच्या शाळेंच्यापेक्षा तरी खूप काही गोष्टी आहेत स्पेशल बाकीचं तुम्ही शाळेत पण जरा इन्क्वायरी केली तरी चालंल किंवा आजूबाजूला इन्क्वायरी केली तरी चालंल आपल्या हे शाळेचं खूप चांगलं नाव आहे आणि फॅसिलिटी चांगल्या आहेत तर तुम्हाला मी तुम्ही शाळेत या तुम्हाला मी सगळं इन्फॉर्मेशन देतो मॅडम माहिती घ्या माहिती घ्या मॅडम हो हो कॉल करा नक्की करा नक्की करा ओके बाय